मी एक नवीन गाडी पर्चेस केली होती आणि एक डायवर पण ठेवला होता तर मला बाहेरगावी जायचं होतं अर्जंटली तर रस्त्यामध्येच माझी गाडी पम्चं झाली होती तर ते पम्चर काढायलाच मला इथं खूप जास्त वेळ झाला आणि माझं खूप अर्जंट काम होतं आणि जो डायवर पण होता तो जो डायवर पण गाडी स् जास्त स्पीटमध्ये चालवत नव्हता आणि आय गाडी अशी बरोबर कॉलिटीमध्ये पण नव्हती काय नाही गाडगीळ घडी घडी पंक्चर पण होत होती आणि सीट फाटलेलं होतं मग त्याच्यानंतर मी कंपनीवाल्याला तक्रार पण दिली तर मला त्यांनं काही चांगला रिस्पॉन्स दिला नाही आणि हे बघून मला खूप वाईट वाटलं आणि गाडीमध्ये म्हणून मी खूप पैसा इन्व्हेस्ट पण केला पण गाडी जशी मला पाहिजे होती तशी मिळाली नाही आणि डायवरला पण गाडी बरोबर व्यवस्थित चालवता येत नव्हती तर त्याच्यामुळे मला काही काहीच छान वाटलं नाही आणि गाडीचं ते कलर पण काही इतका छान आवडला नव्हता आणि गर् रस्त्यावर पण खड्डे हे ते तर गाडी खूप लवकर डॅमेज होत होती आणि मग रिपेरिंग करायला पण गेलो होतो तर कंपनीवाले बरोबर रिपेरिंग करून पण देत नव्हते मग माझ्या मते मी ते गाडीच चेंज करून टाकली आणि दुसरीच नवीन गाडी घेतली तर मला कुठे चांगलं वाटलं